ग्रामीण भागात सुरू झालेले व्यवसायाबाबत बाबत बोलायचे आहे ग्रामीण भागामध्ये जे व्यवसाय सुरू झाले ते पशुपालन व्यव पशुपालन सुरू झालेले आहे तर पशुपालन चे दूध वगैरे जे आहेत ते आपले शहरातील मोठ्या मोठ्या रस्त्यामध्ये क रोड वगैरे छान झालेले आहे त्यामुळे त्याचे पशुपालन म्हणा त्याचे दूध वगैरे म्हणा ते रोड रोडाने ये ना येण्यासाठी त्यांना मदत मिळाली छान रोड असल्यामुळे आणि त्यांचे जे आहे दूध आहे पशुपालन आहे ते आपल्या सिटीपर्यंत छान पोहोचतात आणि म्हणूनच ते खूपच छान त्यांचा तो व्यवसाय आहे आणि ते पशुपालन ते दूध वगैरे जे काही आहे आपल्याला लवकरात लवकर मिळते आणि लवकरात लवकर आपल्या रोडपर्यंत पोहोचते म्हणूनच तो पशुपालन व्यवसाय असं छान आहे आणि तो मला बरा वाटतो